हो बोला

करा ना करा ना चर्चा करा

हो सर ते जे आपला घराजवळचा जो मेन चौक आहे ना तिथं पिंपळाचं झाड आहे तर आपण त्या झाडाखाली एक मंडप टाकून डेकोरेशन वगैरे करून तिथं पंधरा ते वीस फुटाची मूर्ती बसवू शकतो हो ते काय झालं होतं मागच्या वर्षी नाही का आपण तीस फुटाची मूर्ती आणली होती तर आपण यावर्षी काय करू थोडी मूर्ती लहान आणू आणि डेकोरेशन वगैरे त्याच्या कमी खर्च करू तर आपला बजेटच्या हिशोबानं आपण काम करू आपल्या ठीक आहे ना आपण काय करू अकरा लोकांचं एक मंडळ स्थापन करू आणि एक मीटिंग घेऊ आणि त्यांना आपली अशी अशी मतं आहे असं सांगू तिथं तर मग सगळ्यांच्या ॲडवाइसनुसार काम करू आपण ठीक आहे ना ते म्हणजे याच्यानंतरचे जे काही डिस्कशन आहे ना आपण अकरा लोकं बसू कोणता पुजारी आणायचा डेकोरेशनला किती द्यायचे मंडपवाल्याला किती द्यायचे किती फुटाची मूर्ती आणायची कोणाला ऑडर द्यायचा महाप्रसादाचा कार्यक्रम कसा ठेवायचा त्याचा मेनू काय राहणार ते सगळं आपण त्या मीटिंगमध्ये डिस्कस करू राईट इथं तर आपण इथं तर आपण जनरल डिस्कस झाली म्हणजे आपलं जसं की आपण तुम्ही सांगेन मी सांगितलं पंधरा वीस व फुटाची मूर्ती आहे करू ठीक आहे हे आपल्या दोघामधले डिस्कशन झाली आता ही सगळी चर्चा आपण मंडळासमोर करू ठीक आहे ना एक काम करू आपण बायपासला भेटूया आणि बायपासवर भेटू त्याच्यानंतर जे समोरचे डिस्कशन तिथं करूया ठीक आहे ठीक आहे नं ठीक आहे मी त्याला पण सोबत घेऊन येतो ठीक आहे मग हो ठीक आहे चला येतो मग हो